हॅलो हो बोलतो आहे मॅडम

हो हो सांगतो ना मॅडम मी रोज ठाण्यावरून कामावर येतो लोकल ट लोकल ट्रेननी मी प्रवास करतो आणि आता माला सध्या माहिती आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे लोकल गाड्या ह्या उशिरा सुटतात आणि त्यांचं काही त्याच्या वेळांचं काही नक्की नसतं त्यामुळे मला कधीतरी यायला उशीर होतो आणि माझा लेट मार्क लागतो तर मला तुम्हाला एक विनंती करायची होती की या पावसाळा संपेपर्यंत मी जर म्हणजे समजा मला यायला कधी उशीर झाला तर मी तेवढेच जितका मी उशीरा येईन तेवढंच मी जास्तीचं काम करून तेवढा वेळ भरून कढीन म्हणजे आपले जे आठ तासासाठी आपली हे आहे ड्यूटी आहे ते मी आठ तास पूर्ण करीन हे तुम्ही मान्य केलं तर मला फार बरं होईल का माझं लेट मार्क खूप लागत आहेत हल्ली म्हणून मी सांगितलं हो खरं आहे नाही नाही काय होतं म्हणजे मी त्या ह्याने गाडी पकडतो इकडे पण कधीकधी असं होतं की गाडीमध्येच थांबते कॅन्सल करतात गाड्या तर ते खूप होत आहे हल्ली आणि त्यामुळे यायला जरा माझी वेळात प्र पोचायचा प्रयत्न असतो पण या याच्यावर अवलंबून असल्यामुळे हे असं होत आहे तर त्याच्यासाठी मी ही रिक्वेस्ट करत होतो तर माझे खूप लेट मार्क लागतात आणि त्यामुळे माझ्या हे कापल्या पण जातात रजा

हो हो आम्हाला पण तिची जबाबदारीची जाणीव आहे की का ऑफिसचं काम व्यवस्थित झालं पाहिजे ही जबाबदारी माझ्यावर आहे ती मी पूर्ण केली पाहिजे आणि प्रयत्न असतो आमचा सुद्धा की वेळेवर यायचा तर कधीकधी थोड्याशा गोष्टी आपल्या हातात नसतात ना त्यामुळे असं होतं पण श हे जर झालं तर खूप उपकार होतील मॅनेजमेंटला तुम्ही तुमच्या वरिष्ठाना विनंती करा आणि असे आणि माझ्यासारखे आणखी पण आहेत आपल्या कार्या तर एवढं

चालेल केव्हापर्यंत कळवाल मॅम